तसे पहायला गेलात तर माझ्या आजूबाजूला खूप सारे छोटे व्यवसाय आहेत जे मी रोज बघत असते रोजच्याच माझ्या जीवनातले ते परिचित दुकाने आहेत जसं की भाजीपाल्याचं दुकान असेल किराणा स्टोअर असेल मच्छीव्यवसाय असेल त्याचप्रमाणे शिलाई मशीन असेल तर इथे मला आवर्जून सांगायला आवडेल की भाजीचा जो काही दुकान आहे किंवा भाजी व्यवसाय आहे त्या दुकानातलं एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांना रोजच्याच आपल्या रोजच्या जीवनात सगळ्यांनाच भाजी आहे ती लागते म्हणजे लागतेच तर त्या दुकानातील जे काही व्यवसायामध्ये जे काही टोमॅटो असतील फ्लावर असेल भेंडी असतील वांगे असतील बटाटा असतील तर ह्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला लागतात म्हणजे लागतातच तर ह्या अशा प्रकारे छोटे व्यवसाय असणाऱ्या दुकानातून आपण त्यांनासुद्धा फायदा करून देऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा आपल्याला ए खूप इझीली त्याचा वापर करता येतो